लिहायला शिकल्यामुळे आपले विचार भावना आणि माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्या्साठी खूप मदत झाली तसेच पत्र ईमेल तसेच संदेश किंवा लेखनाच्या इतर कोणत्याही माध्यमातून संवाद साधू शकत हो लिहिलेली माहिती दीर्घकाळ टिकते त्यामुळे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायला शक्य होते पुस्तके लेख आणि नोंदीच्या माध्यमातून भूतकाळातल्या ज्ञान आजही आपण त्याद्वारे उपलब्ध करून घेऊ शकतो लिहायला शिकल्यामुळे माणूस आपल्या विचारांना अधिक सुव्यवस्थित करतो त्यामुळे आपल्या कल्पना आणि विचार ह्या अधिकपणे स्पष्ट करायला मदत होते लिहायला शिकल्यामुळे कथा कविता लेख यांच्यासारख्या गोष्टी निर्माण करता येऊ लागल्या लिहायला शिकल्यामुळे नोट्स त्याची माहिती जतन करणे आणि संशोधन करणे इत्यादी महत्त्वाचे मुद्दे यातून नोंदविण्यास सोपे झाले लिहायला शिकल्यामुळे आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावरती वाढला तसेच आपले विचार अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत झाली लिहायला शिकल्यामुळे चित्रकारिता साहित्य मार्केटिंग अशा अनेक गोष्टींमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली तसेच लिहायला शिकल्यामुळे कथा कादंबऱ्या असा आपण स्वतःही काहीतरी लिहू शकतो याबद्दलचा आत्मविश्वास निर्माण झाला